चित्रकला हा छंद माझ्या मनाला आनंद देतो मला जेव्हाही कधीही रिकामा वेळ मिळतो तेव्हा मी आवर्जून चित्र काढते सर्वप्रथम मी निसर्ग चित्र काढले होते ते चित्र पाहून माझ्या आई वडलांनी माझे खूप कौतुक केले होते तेव्हापासून माझे आईवडील मला चित्र काढताना प्रोत्साहन देतात चित्र काढण्यासाठी माझ्या आई वडलांनी माझ्यासाठी घरात एक छोटीशी खोली बनवली होती चित्रकलेच्या वस्तूअखेरीस त्या खोलीत मी कोणती खो गोष्ट ठेवत नव्हते माझ्या शाळेतील गुरुजींना सुद्धा माझी चित्र खूप आवडायचे शाळेतील चित्रकला स्पर्धेत ते मला आवर्जून भाग घ्यायला सांगायचे मी मन लावून चित्र काढत होतो म्हणून माझा स्पर्धेत पहिला नंबर येत होता चित्रकला स्पर्धेत मला ब्रश रंग व चित्रकला वही बक्षीस म्हणून मिळ मिळत होती पुढील भविष्यात मी एक खूप मोठा मोठी चित्रकार बनावे असे सगळ्यांना वाटायचे जगभरात चित्रकार म्हणून माझी कीर्ती व्हावी अशा शुभेच्छा देखील सर्वजण मला देत होते